हॅलो नमस्कार सर वेजिटेबल मधनं बोलते आहे मी सरिता तुम्हाला काही हवं आहे का माझ्याकडे वांगी आहे टमाटर आहे मिरची आहे शेंगा आहे बटाटा आहे कोशिंबीर आहे तर तुम्हाला कोणती भाज्या हव्या आहेत कोणत्या कोणत्या हव्या आहे हं

हं अच्छा अच्छा अच्छा ह्या सर्व तुम्हाला अर्धा अर्धा किलो हव्या आहेत बरं ठीक आहे मेथी आहे आपल्याकडे आणि ती फ्रेश आहे आजच आलेली आहे मेथी हं तर ती दोन किलो तुम्हाला लागेल अच्छा आणि सर याचं तुम्ही पेमेंट कसं करणार आहात ठीक आहे मग तुम्हाला काय ही डिलेव्हरी ही डिलेव्हरी तुम्हाला घरपोच पाहिजे आहे की तुम्ही घ्यायला येणार आहात हो हो आमच्याकडे घरपोच सेवा पण आहे उपलब्ध तर मग तुम्हाला ही घरपोच सेवा आम्ही देऊ तुमचा मला पत्ता सांगा काय आहे

हं यवतमाळ बरं ठीक आहे चालेल चालेल तर तुमच्याकडे हा जो आहे सायं संध्याकाळपर्यंत तुम्हाला भेटून जाणार हा संध्याकाळपर्यंत याची डिलेव्हरी तुम्हाला होऊन जाईल ठीक आहे काही अडचण आल्यास तुम्ही मला फोन करू शकता ओके सर ठीक आहे धन्यवाद सर